मी वसईत भास्कर आळी विवेकानंद सोसायटी वसई जिल्हा पालघर इथे राहते माझा ब्लॉकच आहे पण आमचं ग्राऊंड फ्लोअरला ब्लॉक असल्यामुळे आजूबाजूची बरीचशी जागा मला झाडं लावायला उपलब्ध झालेली आहे तर त्या जागेमध्ये मी विलायती फणस म्हणजे निरफणस म्हणतात त्याला बरेच लोक ते केळी शेकटाचं झाड पेरूचं झाड अशी बरीच झाडं लावली जास् फुलांची म्हणजे जास्वंदी शेवंती मोगरा सोनटक्का माहिती असेल तर सोनटक्का अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांची मशागत करणं हे मला आवडतं माझं वय सत्तर असल्यामुळे पूर्ण वेळ मी घरातलं सोडून त्या कामासाठी देऊ शकते आणखी मी घरातली बरीच लोक मला विचारतात विलायती फणसासाठी तर बरीच लोकांशी माझा संपर्क होतो बरेच लोक बऱ्याच लोकांना तो आवडत असल्यामुळे मागायला येतात तुम्ही कुठून आणलात काय कसं काय लावलात हे सगळं विचारतात बाकी सगळ्या झाडांना कसं तुम्ही मशागत करता झाडांना कसली खतं घालता हे सगळे बरेच लोक विचारतात त्यामुळे माझं दिवसाभराचा म्हणजे दिवस कसा निघून जातो ते ही मला कळत नाही आणि बऱ्याच लोकांना सांगण्यात एक आनंदही वाटतो की आपण काहीतरी करतो आहे आणि दुसऱ्याला त्याचं काहीतरी अप्रूप वाटत आहे ह्याचा एक आनंद असतो तो मला मिळतो तर लोकांना मी सांगते मी काय करते बरीचशी आपल्या घरातलं अन्न वाचतं ते फळांची सालं परत भाज्या जे काय असतं ना ते कापून आणि जे शिळं अन्न असतं ते असं आम्ही एका मोठा डबा ठेवला आहे त्याच्यात साठवतो आणखी मग एक आठ एक दिवसांनी ते प्रत्येक झाडांना घालतो तसंच विकतचं खत पण आणून मी घालते थोडंसं आणखी त्यामुळे माझी झाडं आहेत ना ती छान झालेली आहेत लोक विचारतात त्याचा एक आनंद असतो सगळंच मला आवडतं ते मी करते